माझ्या बागेत मी जे झाडे वगैरे लावलेली आहे त्यामुळे बागेत बराचसा जो पालापाचोळा वगैरे तयार असं पडलेला असतो तो मी जमा करून ठेवते त्याला उन्हात वगैरे वाळू घालते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं बाहेरचं जे रासायनिक खत मिळते जे सेंद्रिय खत वगैरे असते ते आणि काही शेण वगैरे असं मिळून मी त्या पालापाचोळ्यामध्ये मिक्स करते आणि त्याच्यापासून जे खत तयार होते ते मी माझ्या झाडांसाठी वापरते माझ्या बागेमध्ये मी बरीचशी छोटी मोठी झाडे लावलेली आहे जसं की चिक्कू वगैरे सीताफळ जांभूळ अंजीर अशी झाडं लावलेली आहे झाडांना मी ह्या हे जे खत तयार केलेलं आहे हे टाकते त्यामुळे माझ्या झाडांची वाढ खूप चांगली होते आणि माझ्या बागेमध्ये मी एका साईटला थोड्याशा जागी भाजीपाला वगैरे लावलेलं आहे असं टमाटे वगैरे हिरवी मिर्ची वांगी भेंडीचे झाडं पत्ता कोबी फुल गोबी मेथी पालक सांबार अद्रक वगैरे असं मी माझ्या बागेमध्ये जे छोटंसं श श शेत तयार केलेलं आहे जसं आकर टाईप आकर म्हणतो आपण आकरमध्ये लावलेलं आहे निव्वळ असा भाजीपाला त्यामध्ये सुद्धा मी हे जे पालापाचोळ्यापासून बनवलेलं जे खत आहे ते मी माझ्या भाजीपाल्याला लाव टाकते त्यामुळे जे भाजीपाल्यावर जे कीड कीटक जे असतात जे अळ्या वगैरे पडतात हे ते खत टाकल्यामुळे पडत नाही याचा ह्या पालापाचोळ्याच्या खताचा हा खूप मोठा फायदा असतो की जे कीड वगैरे लागते आपल्या घराला किंवा फळांना वगैरे हे जे खत आहे हे टाकलं तर त्यामुळे ही जी कीड वगैरे आहे ही आपल्या म्हणजे भाजीपाला आहे किंवा फळं आहे यांना लागत नाही आणि ते खूप चांगले म्हणजे झपाटयाने ते वाढतात आणि आपल्याला म्हणजे फ्रेश जे आहे भाजीपाला तो मिळतो कारण बाहेरचे जे आजकालचे जे खत आहेत हे बाहेर जे खत मिळतात आपल्याला ते थोडेसे आपल्या हेल्थसाठी हानिकारकच असतात त्यामुळे मी घरीच ह्या पाल्यापाचोळ्यापासून माझं खत तयार करते आणि माझ्या झाडांना आणि रोपांना मी टाकते